आजकाल लोकांचा कल लोकगीताबद्दल म्हणजे डी जे किंवा असे बाकी सांस्कृतिक गाणे संगीत याच्याकडे जास्त लोक जे प्रौढ लोक आहेत ते लोकगीतमाला पारंपरिक पारंपरिक पद्धतीने ते सामान्य लोक गातात हं जे त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनतात अशा प्रकारची गाणे आणि ही गाणी मौखिक परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत येतात आणि अनेक विविध आवृत्त्यामध्ये आढळतात पण आता जास्त काय आहे की लोकांचा कल डी जेकडे वगैरे वळलेला आहे आणि किंवा संगीताचे कार्यक्रम पहिले जसे गीत रामायण वगैरे होते तसे आता पण काय की म्हणजे गीत रामायण वगैरे पण याही काळामध्ये गीत रामायण गायला जातात आणि गाणे आहे की म्हणजे म्हटल्या जातं